हां बोला

हां माझ्याकडे फोन पे पण नाही गूगल पे पण नाही आहे तुम्ही मला कॅश द्या नाही आहे

पण माझ्याकडे नाही आहे ना आता सध्या आता सध्या नाही आहे

पण माझ्याकडे फोन पे नाही आहे ना मला कॅश द्या ना तुम्ही नाही मग माझ्याकडे फोन पे नाही आहे गूगल पे पण नाही आहे मग तुम्हाला कॅशच द्याय लागेल

पण माझ्या मोबाईलमध्ये नाहीच आहे ना आमच्याकडे सुविधा नाही आहे आमच्या मोबाईलमध्ये ती बसत नाही आहे मेमरी फुल आहे आमची त्याच्यानं फोन पे चालू चालू नाही होत आहे आणि गूगल पे पण चालू नाही होऊन राहलं मोबाईलचा प्रॉब्लेम येऊन राहिला बँकेचा पण प्रॉब्लेम येऊन राहिला ते मोबाईल नंबर चेंज झाला त्याच्यामुळे बँकेचा प्रॉब्लेम येत आहे आणि त्याच्यात मोबाईलमध्ये फोन पे अन् गूगल पे चालूच नाही होत आहे त्याच्यानं मग मला तुम्ही कॅशच द्या ऑनलाईन आहे जमाना ठीक आहे पण माझ्याकडे नाही आहे ना अव्हेलेबल नाही आहे ना की मोबाईलमध्ये फोन पे पण नाही आहे आणि गूगल पे पण नाही आहे तुम्हाला कॅशच द्याया लागेल

कोणा कोणाकडून हा बाजू माझ्या बाजूला कोणीच नाही आहे ना नाही कोणीच नाही आहे नाही दुसऱ्याच्या याच्यावर कॅश कशी काय पाठवणार आहे त्यांच्याकडे असलं तर ठीक आहे नसलं तर मग अरे नाही येत ना कोणी

कोणीच कोणाचजवळ नाही आहे म्हणते जे माझे फ्रेंडस् आहे त्यांच्याकडे नाही आहे म्हणते हा ठीक आहे ना ठीक हो कॅशच द्या